नाही मी मराठी भाषेच्या प्रादेशिक बोली तर कधी नाही शिकलो पण जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणे मराठी भाषा ही एकूण अधिक पद्धतीने बोलले जातात बरोबर मराठी पोटभाषा दर बारा कोसांगणिक उच्चारात शब्दसंग्रहात आघातात व वाक्यप्रचारात बदलत राहते त्याचे उच्चारण बोलण्याची लकब ही खूप मनोरंजकदेखील असू शकते कधीकधी तर महाराष्ट्रात तर गोंड भिल्लं पावरी मावची कोरखू कोलामी माडिया आदी असे भरपूरसे असे बोलीभाषा जे प्रमुख आहे तर मी तेवढं तर हे सगळ्या गोष्टी बघितलेल्या नाही आहे पण हे सगळ्या भाषा थोडे थोडे मी ऐकलेदेखील आहे पण त्याचा उपयोग मी कधी केलेला नाही आहे